मी काही दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरून लिनोवोचा टॅब मागवलेला एक सात इंचाचा भरपूर चांगला टॅब आहे त्याची कॅपॅसिटी पण भरपूर चांगली आहे स्टोरेज कॅपॅसिटी त्याच्यानंतर बॅटरी लाईफ भरपूरच चांगली आहे म्हणजे मी बराच वेळ त्या टॅबवर गेम पण खेळलो मोब म्हणजे सिम टाकून मोबाईलवर पण बोललो तरी पण त्याची बॅटरी लवकर उतरली नाही आणि फ म्हणजे जवळजवळ एक चाळीस ते पंचेचाळीस तास राहील जर आपण नॉर्मल फोन कॉलवर राहिलो तर असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे त्याची जी टच क्वालिटी आहे ती पण चांगली आहे चा फास्ट चार्जर दिलेलं आहे एका तासामध्ये फ फुल चार्ज होऊन जातो तरी तरी आणि त्याचा जे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्याबरोबर जे त्याचं कवर किंवा स्क्रीन गार्ड वगैरे ते पण बऱ्यापैकी चांगल्या प्रमाण याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यानंतर त्याची वॉरंटी मला भेटली आहे एक वर्षाची ही पण चांगली आहे तसं बघितलं गेलं तर एक वर्ष त्याला काहीच होणार नाही पण वॉरंटी पण भेटले आहे प्रॉडक्ट पण चांगलं आहे युजर फ्रेंडली आहे आणि त्यात सर्व प्रकारचे ॲप्सं मी डाउनलोड करू शकतो भरपूर चांगलं प्रॉडक्ट आहे